मी यूट्यूब चॅनल एक यूट्यूब चॅनल आहे गार्डनिंग म्हणून त्याच्यात सगळे ए यूट्यूब चॅनलमध्ये त्या सगळे माहिती सांगितली आहे गार्डनिंगची याच्यात सांगितलेलं आहे की झाडं रोपं कशी लावायची माती कशी भुसभुशीत करायची किंवा ऊंच किती ठेवायचं पाणी किती प्रमाणात द्यायचं हे आहे त्यात सांगितलं आहे आणि त्याचं मी आमच्यासुद्धा बागेत असंच आम्ही मी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा मला फायदा झालेला आहे आणि ती त्या गार्डनिंग यूट्यूब चॅनलमध्ये आणि वेगवेगळे प्रकारचे जे खतं असते त्या खतं खतसुद्धा सांगतो की झाडांसाठी जी चांगली खतं आहेत जी आर्टिफिशल खतं आहेत जे नॅचरल अशी नैसर्गिक खते आहेत तेसुद्धा सांगतो ती खतं सांगितलं झाडांना किती फायदा होतो असतं कोणती पौष्टिक त्यांना लाभ भेटतो आहे असं त्या यूट्यूब चॅनलमध्ये बरेच असं एकदम खूल फूल पद्धतीनं सांगितलं जातं आणि त्या यूट्यूब चॅनलमध्ये झाडांना झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडांसाठी वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांना वेगवेगळ्या प्रकारचं संंवर्धन केलं जातं ते संवर्धनचं नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे आंब्याचं झाडाचं असो किंवा फुलांची झाडं असो किंवा फळ कोणत्याही फळांचं झाडाचं ते झाडांना ते येण्यासाठी खूप ज्ञान घेणं हे त्याचं खूप उपयुक्त आहे आणि ते जर मी आमच्यासुद्धा गार्डन आमच्या बागांमध्ये त्याचा वापर करतो त्या बागांचा वापर के केला आमच्यासुद्धा आम्हाला त्याचा खूप फायदा आला आणि चांगली फुले भेटली चांगले फुले भेटून भेटली आणि एकदम कोणतेही त्याला कीड लागले नाही किंवा कोणतेही झाडाला रोग झाला नाही कोणते झाडांची आम्ही त्या चांगले जसं त्या यूट्यूब चॅनलमध्ये सांगितलं तशी आम्ही चांगली निगासुद्धा केली आणि त्या झाडांवर लक्षसुद्धा ठेवण्याचं काम केलं आहे आणि लक्ष ठेवल्यावर त्या झाडांना एक चांगलं मग एकदम चांगल्या अशी फुल्ली आणि फुले फळे जा फुले फळे आम्ही सगळे लावलेले आहे त्याचं ज्ञान आम्ही त्याच यूट्यूब चॅनलवर घेतलेलं आहे आणि त्या यूट्यूब चॅनलवर डेली एक साठ सेकंदाचेसुद्धा व्हिडिओ असेल किंवा ए असे मोठमोठे लाँग एकदम लांबीचे विडीओसुद्धा असते त्या लांबीच्या विडियोंमधून ते पूर्ण एका झाडाचं ते पूर्ण ज्ञान देतात आणि पूर्ण ज्ञान देऊन झालं की मग आम्ही त्याचा वापर करतो आणि शॉ जे शॉर्ट्स साठ सेकंंदाचे व्हडिओ आहेत तेसुद्धा आम्ही ते हे करत असू